अच्छा अच्छा हो हो नक्कीच सांगू शकते तुम्हाला मी तुम्हाला आता शॉपिंग करायची आहे का हां तर हां ओके ओके ठीक आहे तर तुम्ही आता बँड्राला लिंकिंगला गेलात ना तर तिथे स्ट्रीट शॉपिंग आहे म्हणजे तिथे खूप तुम्हाला स्वस्त व्हरायटी मिळतात तर तिथे तुम्ही जाऊन शॉपिंग करू शकता लिट्रली तिथे दोनशे अडीचशे असे टॉप्स मिळतात जीन्स घ्यायला गेलात तरी पाचशे सातशेच्या हिशोबाने तिथे मिळतात फक्त तुम्हाला तिथे बार्गनिंग करावी लागते सांगताना ती लोकं सांगतात की दोन हजार तीन हजार पण तिथे तुम्हाला बार्गनिंग करावी लागेल हां हो हो हो

मग एस एसला पण तुम्ही जाऊ शकता एस एसला पण खूप सारे जेंट्सचे हे मिळतात कपडे वगैरे हां तर एस एसला जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकता तिथे खूप छान छान बॉईजसाठी टीशर्ट असतात आपल्या डंग ए खूप सारे व्हेरायटी असतात जीन्समध्ये शॉर्ट्स असतात ट्राउजर असतात तर तुम्ही तिथेसुद्धा बँड्रा बँड्रापेक्षा एसएसला जाऊन शॉपिंग करू शकता जेंट्स आणि लेडीज पण भेटू शकेन तुम्हाला बेल्ट भेटू शकतील चांगले तुम्हाला गॉगल्स भेटू शकतात बॅग्ज भेटू शकतात खूप साऱ्या व्हरायटीज असतात तिकडे

तुम्ही आता एक्झॅक्ट कुठे आहात हां मग गेटवेवरुन तुम्ही टॅक्सी करू शकता आणि टॅक्सीवाल्याला सांगायचं डायरेक आम्हाला एसएसला सोडा ते तुम्हाला तिकडे सोडून सोडतील नाही तिथे बसेस आहेत पण तुम्ही इथे अॅक्च्युअली हां अॅक्च्युअली बसेस आहेत तिकडे पण तुम्हाला समजणार नाही जाण्यासाठी बसेस पूर्ण एस एस रोडला नाही सोडत एस एस चर्चगेटला सोडणार आणि मग चर्चगेटवरुन तुम्हाला जावं लागेल हो मग ते तुमचं थोडं कन्फ्युजन होईल आणि मग परत तुम्ही चुकाल किंवा काही तरी होईल म्हणून म्हटलं डायरेक्ट टॅक्सीने तुम्ही गेलात तर तुम्हाला बेटर पडेल मरीन लाईन आहे तिथे तुम्ही इव्हीनिंगला जाऊ शकता खूप सारं खूप छान वाटतं तिथे बसल्यावर मरीन लाईनला आहे कालाघोडा आहे कालाघोड्याच्या इथे पण सगळं आहे असतं ते खूप छा छान बघण्यासारखे आहे देन तुम्ही पॅगोडाला पण जाऊ शकता मुंबईत भाईंदरमध्ये पॅगोडा आहे जर तुम्ही टू थ्री नाईटसाठी आ आला असाल ना तर पॅगोडाला जाऊ शकता तिथे सर्व बुद्धांचं खूप छान आहे बघण्यासाठी तसंच एस्सेलवर्ल्ड आहे पॅगोडा म्हणजे तिथे बुद्धांचं आहे सगळं मूर्ती केलेल्या दगडांचं त्यांनी मोठं असं गोल केलेलं आहे आणि खूप छान केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता तिथे जाऊन नाही नाही नाही तसं काहीच नाही आहे कालाघोडाच्या इथे कालाघोडा हे मुंबईचं असं नाव दिलेलं आहे आणि तिथे आर्ट्ससाठी असे कॅम्प वगैरे लागलेले असतात यस यस हां तेसुद्धा असतात हां तुम्ही तिथे हो हो हो खूप छान आहे ते बघण्यासारखं म्हणजे ला इव्हीनिंगला गेलात तर एक छान दिवसभराचा स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी मरीन लाईन आ आहे तिथे जाऊन बसलात तरी तुम्हाला खूप छान वाटतं

यस यस थँक्यू नाईस टू मीट यू